जुन्या काळामध्ये मिक्सर ग्रइंडर गॅस सिलेंडर ओवम ह्या गोष्टी नव्हत्या तेव्हा मिक्सर नव्हते तर त्याच्या जागी आई वाटण वाटत होती गॅस सिलेंडर नव्हते तेव्हा चुली होत्या पण त्यावेळेस त्या जेवणाची चव ही वेगळीच होती कारण आजही आपण जेव्हा एखाद्या वेळेस चुलीवर जेवण बनवतो किंवा मिक्सरने मिरची बारीक न करता ती पाट्यावर बारीक वाटून घेतो आणि त्याची भाजी बनवतो तर ही नक्कीच त्याची जी टेस्ट असते त्याची जी चव असते ही वेगळीच लागते जी मिक्सरने बारीक केलेल्यावर मिरच्यांची आणि गॅस सिलेंडरवर बनवलेल्या पोळीच्या तुलनेत खूपच वेगळी असते